तंत्रज्ञान शिक्षण मनोरंजन व्यापार आणि वाहतूक अशा क्षेत्रांमध्ये ज्यांनी भारताला बदलवले आहे असे अनेक व्यावसायिक उद्योगपती आणि नेते भारतामध्ये आहेत तर त्यांच्यापैकी सांगायचं झालं तर मुकेश अंबानी अनिल अंबानी रतन टाटा असे काही उद्योगपती आहेत की ज्यांच्यामुळे ह्या क्षेत्रांमध्ये बराच काही बदल झालेला आहे असं मला वाटते आहे कारण की गेल्या काही वर्षांमध्ये बघितलं तर तंत्रज्ञानामध्ये बरीच प्रगती झालेली आहे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत मोबाईलमध्ये सुद्धा बरेच प्रकारचे वेगवेगळे आलेले आहेत मोबाईल टूजी थ्रीजी फोरजी फायूजी आलेला आहे आता लेटेसमध्ये आणि शिक्षनामध्ये देखील बराच बदल झालेला आहे आधी सरकारी शाळांमधून शिक्षण घेत होते परंतु नंतर त्यामध्ये बराच बदल झालेला प्रायवेट शाळा आलेल्या आहेत त्याच्यामध्येही सी बी एस सी पॅटन आलेला आहे स्टेट बोर्ड आलेला आहे आणि मुलांचं प्रायवेट शिक्षणामधून पण चांगल्या प्रकारे बदल घडत आहे मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये देखील बराच बदल घडलेला आहे आधीच्या पूर्वीच्या काळात ज्या प्रकारे मनोरंजनाची साधनं होती रेडियोवरती एफ एम वरती वगैरे जे होत होतं किंवा ज्या प्रकारचे मूवी बनवायचेत तर आता त्याच्यामध्ये बराच बदल घडलेला आपल्याला दिसून येतो आहे आता लेटेस ह्याच्यामध्ये फोनवरतीसुद्धा नवीन नवीन ॲप आलेले आहेत अप्लिकेशन्स आले आहेत ज्यावरती वेगळे वेगळे धारावाहिक किंवा नवीन स्टोरी सीरीजसुद्धा बघितल्या जातात त्याद्वारे सुद्धा मनोरंजनाच्या क्षेत्रात बरीच प्रगती झालेली आहे आपल्याला दिसून येते व्यापाऱ्याच्या क्षेत्रात आणि वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये देखील बरीच प्रगती झालेली आहे नवीन नवीन व्यापार उद्योग उघडलेले आहेत वाहतुकीमध्ये सुद्धा रोड जे आहेत खूप चांगले बनलेले आहेत हायवे रोड झालेले आहेत फोर लाईन झालेले आहेत मेट्रो आलेली आहे तर अशा प्रकारे बराच काही बदल गेल्या काही वर्षामध्ये घडलेला आहे आणि ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बराच बदल झालेला आहे असं मला वाटते